नमस्कार सर माझं नाव निलिमा माझ्या कुटुंबातील एका सदस्याचा मागच्या हप्त्यात शस्त्रक्रिया झाली होती त्याबद्दल मी विमादावा सादर केला होता त्याच सद्यस्थितीची माहिती पाहिजे होती ठीक आहे सर सांगते दावा क्रमांक आहे बासष्ट तेरा आणि पॉलिसी क्रमांक आहे तेरा सव्वीस कृपया लवकर मला याची पडताळणी करून सांगाल का जर दावाप्रक्रिया पूर्ण झाली असेल तर ती मंजूर झाली की नाही हे ही सांगाल का काही कागदपत्रांमधील अडचण असेल तर मी कागदपत्रेची पूर्तता करू शकते माझा संपर्क क्रमांक आणि ईमेलही तुम्हाला देऊ शकते त्यावर तुम्ही अपडेट कळवू शकता मला